मला माझ्या फॅमिली मेंबरला माझ्या आईवडलांना आणि माझ्या बहीण भावांना माझे असे चारजण आहेत माझी बहीण आणि भाऊ आणि माझ्या आईवडील आहे त्यांना अकोला टू नागपूरला यायचं आहे त्यासाठीमला कॅब बुक करायची आहे मी ते त्या अॅप्सवरती जाऊन मी त्यांना इन्क्वायरी केली की मला ही कॅब बुक करायची आहे त्यासाठी म्हणजे जो मला अॅड्रेस नोंदवायचा आहे तो जो आहे तो समृद्धी महामार्ग जो बनवलेला आहे तो मार्गानी आस आजकाल जास्तीत जास्त प्रमाणामधे अॅक्सिडंट होतात तर त्या मार्गाने गाडी न जाता अमरावती या मार् रूटनी मा अमरावती रोड या रूटनी मार माझे माझ्या आईवडिलांची गाडी नेण्यात यावी आणि त्यांना कमीत कमी चांगल्या कमीत कमी वेळेमध्ये आणि स्मूतली त्यांचं असं प्रवास व्हावा या याच्यामध्ये त्यांना घेऊन जा इ नेण्यात येण्या नेण्यात यावे तसेच माझे त्यासाठी अजून तुमची जो पेमेंट आहे तो किती होणार आहे चार मेंबर्सचा अकोला टू नागपूर ते म्हणालेत की आमचं जो पेमेंट आहे मॅळम तो साडेतीन हजारपर्यंत होतील ठीक आहे मी तुम्हाला साडेतीन हजार जे आहेत ते ऑनलाईन पेमेंट करते पण माझ्या आईवडिलांना सुरक्षित कॅबमध्ये बसवा माझ्या आईवडीला आणि माझ्या भावंडांना सुरक्षित कॅममध्ये बसवा आणि तिथून व्यवस्थित अमरावती या रूटनी व्यवस्थित त्यांना हळुवारपणे व्यवस्थितपणे धक्के दुचके न लागता किंवा स्पीड ब्रेकर बघूनशन्या त्यांना सुरळी सुरळीतप्रमाणे त्यांना त्यांचं प्रवास करा आणि त्यांना अको नागपूर इथे नागपूरला रामेश्वरी रोड निअर रिडं डेकोरेशन बिछायत केंद्राजवळ त्यांना पोहचवा आणि मी तुम्हाला पि माझा पिकअप पॉईंट मी टाकते तुम्ही ह्या इ ह्या पॉईंटवरती तुम्ही येऊनशन्यानी माझ्या आईवडलांना आणि माझ्या भाऊ बहीण भावंडांना पिकअप करा हे टोटल चार मेंबर आहे त्याचा तर ह्या चार मेंबरचे मी तुम्हाला साडेतीन हजार ऑनलाईन पेमेंट करते माझा जो आ आड्रेस आहे डाबकी रोड निअर गजानन टेंपल इन अकोला इथे तुम्ही या मी आत्ता ऑणलाईन जस्त बुक करते आणि मला ही जी कॅबची जी सर्विस आहे ती स्मूतली आणि व्यस्थित मिळाली पाहिजे कारण माजे व्यवस् वयस्कर आईवडील आहे त्यांना कमरेचा त्रास आहे त्यामुळे त्यांना दचके दुचके न लागा लागायला नको त्यामुळे अमरावती रोडनी तुम्ही घेऊन जा कारण की समृद्धी महामार्ग हा छान रोड आहे पण तिथं अपघात खूप जास्त प्रमाणात होतात त्यामुळे हा अमरावती रूटनीच तुम्ही घेऊन जा त्यांना हळुवारपणे आणि त्यांना त्यांच्या अॅड्रेसवर जो मी अॅड्रेस टाकलेला आहे ड्रॉप पॉईंट त्यावरती तुम्ही त्यांना सा स् सं स् म्हणजे व्यवस्थितपणे त्यांना पोहचवून द्या